आयुष्यात कला महत्त्वाची का आहे तिच्यामुळे समाज चांगला होण्यासाठी कशी मदत होते जर असं या याबद्दल बोललं गेलं तर आयुष्यात कला खूप महत्त्वाची आहे कला कला कला कला की कलापासून आपण खूप गोष्टी एक्सप्रेस करू शकतो विथ पेंटिंग हे की आपण असं चित्रकला असं बोलू बोलू इच्छितो कला कला स कला बोललो तर समजा एक राजका राजकारणी एक प्र एक लोक त्याला जर आपलं राजकारणीय स्टेटस त्याला असं करायचा असेल तर तो कला कला कला हीच्यातून कलाच्या माध्यमातून तो एक्सप्रेस करेल कारण की त्यालाही माहिती ते काही बोललो तर वाद विवाद होऊन जातात आयुष्यात कला खूपच महत्त्वाची आहे जसं काय मी माझ्या फ्रेंड्सकडूनच शिकलो आहे जसं की माझा मित्र एक योगेश शिरसाट तो खूप कलामध्ये तो खूप छान आहे त्याची ड्रॉईंग्स बघून काही बोलू एकदम मन असं भरभरून होऊन जातं कलाबद्दल त्याच्याकडून खूप शिकायला भेटतं तो असे चित्रकला काढतो एकदम भारी एकदम काम पीस जसं ब ज्याला बघून आपलं मन खूप शांत होईल एकदम पीसफुल पेंटिंग असे तसे काढत राहतो त्याच्याकडून हे शिकायला भेटतं अजून कलानी जर बोललो जर आपण बघत हे बघतच असतो भिंतीवर काही खूप लोकं कला काढतात त्याच्यानी आपल्याला शिकायला भेटतं की त्याच्यावर असं दिलेलं असं कॉन्टॅक्ट्स् की कचरा नका करू किंवा कचरा कोरडा फेका असं तसं ते ज्याबद्दल आपल्याला सांगत असतं त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला भेटतं हेच आपण बघू शकतो धन्यवाद